शाळेमध्ये मुलांना वेगवेगळ्या नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी शिकवल्या पाहिजे ज्याच्यामुळे मुलांना आवड निर्माण होते तसेच मुलांना शाळेत फक्त पुस्तकाविषयी पुस्तकाची माहिती न देता ई इतर माहिती सुद्धा मुलांना दिली पाहिजे कुठे काय नाय त्यांची सुद्धा गोष्टी ते त्यांना सांगितल्या पाहिजे मुलांना शाळेमध्ये भरपूर प्रमाणे शिकवले पाहिजे अन् तसेच पुस्तकाच्या व्यतिरिक्त शिकवलं म्हणजे मुलांना फार आनंद येतो दुसऱ्या गोष्टी शिकल्या म्हणजे मुलांना त्यांचा प्रोत्साहन वाढते उत्साह वाढतो त्यांच्या त्या ऐकण्यामध्ये आणि त्या नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये मुलांना पुन्हा आनंद येतो नवीन नवीन गोष्टी शिकलय शिकण्यासाठी मुलांना नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे पुस्तकाचे ज्ञान दिल्यामुळे नुसतं पुस्काचे हे ज्ञान दिल्याने त्या कंटाळून जातात तसेच त्यांना आणखीन स्पोर्ट्सविषयी वगैरे सांगितलं पाहिजे डान्सविषयी न्यूजपेपर असे नवनवीन प्रकारच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत त्यामुळे त्यांना आनंद येतो आज गाणे वगैरे शिक्ष न गेम्स वगैरे खेळणे गाणे गाणे वगैरे अशा आदर काही तरी शिकवलं पाहिजे